माझं नाव रविंद्र आहे आणि मी माझा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे स्वतःचा आणि मी इथे गेल्या पस्तीस वर्षापासून अकोला जिल्ह्यामध्येच राहतो आणि माझं माझं कुटुंबही इथेच राहते माझ्यासोबत आणि मी इथे ट्रान्सपोर्टचा धंदा सांभाळतो त्याच्यामुळे माझा उदरनिर्वाह जो आहे तो हाच आहे आणि माझा मुख्य जो उदरनिर्वाहचा जो धंदा आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टचाच आहे आणि त्याच्यापासून मी पैसे कमवतो आणि माझे कुटुंब हे मी सांभाळतो माझ्या मुलांना मी शिक्षणही चांगले देतो आणि मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे